एखाद्यासाठी भेट म्हणून मी खरं तर एकदा एखाद्यासाठी म्हणण्यासाठी मी माझ्या आईवडिलांसाठीच एक गद्यस्वरूपात एक पुस्तक लिहिलेलं आहे म माझ्या आईवडिलांसाठी मी ती लिहिलेलं पुस्तक आहे ते म्हणजे माझी आई ज्या वेळेस सेवा निवृत्त होणार होती सेवेतून शिक्षिका या सेवेतून त्यासाठी मी तिला एक भेट म्हणून आपल्याकडून काहीतरी भेट असावी आपल्या आईवडलांचा आपल्यावर खूप ऋण असतं त्यातून काही तरी थोडीफार उतराई म्हणून मी माझ्या आईवडलांवरती एक पुस्तक लिहिलेलं आहे आणि ते पूर्ण होईपर्यंत अगदी मी त्यांना सांगितलं नव्हतं की मी तुमच्यावर पुस्तक लिहिते आहे वगैरे आणि ज्या वेळेस माझी आई सेवानिवृत्त झाली त्यावेळेस मी माझ्या आईवडिलांसाठी दोघांनाही भेट म्हणून त्यांच्यावरती एक पुस्तक लिहिलं आणि ते रिटायर झाल्यानंतर म्हणजे सेवानिवृत्त झाल्यानंतर ज्यावेळेस सेवानिवृत्तीचा कार्यक्रम होता त्यावेळेसच मी ते माझ्या आईवडिलांना भेट म्हणून दिलं आणि विशेष म्हणजे असं सांगायचं की त्यांना ते खूप आवडलं कारण ते त्यात एक प्रकारचं म्हणजे त्यांचंही बालपण त्यात होतं आमचं बालपण त्यात होतं आणि पूर्ण त्यांची जी से सेवा केलेली होती नोकरीतील ती पूर्ण त्यामध्ये उतरवली गेली असल्यामुळे ते पुन्हा त्या त्यांच्या बालपणात त्या सेवेमध्ये किंवा त्यांचं जे आयुष्य पहिल्यापासूनचं त्यांच्यापुढं उभं राहायला मदत झाली आणि आपण इथपर्यंत कसे आलो कसे घडलो गेलो आपला तो जीवनप्रवास आत्तापर्यंतचा कसा होतो ते पुन्हा त्यांना डोळ्यासमोर उभं राहून ते अनुभवता आलं त्यामुळे त्यांना ते इतकं आवडलं इतकं आवडलं ना की म्हणजे अक्षरशः त्यांच्या डोळ्यातून पाणी आलं खरंच ते पुस्तक त्यांनाही खूप आवडलं त्याचं समाधान म्हणजे मला मिळालं कारण आपण दिलेली भेटवस्तू ही त्यांना आवडली तीही लिखाणाच्या स्वरूपातली याचाही मलाही म्हणजे अतिशय अभिमान वाटतो आणि खरंच कौतुक वाटतं या सगळ्या गोष्टींचं